काही वर्षापूर्वी जे मोबाईल फोन यूज केले जात होते त्यात नेटवर्कची व्यवस्था नव्हती त्यात फक्त कॉलिंगची व्यवस्था होती नेटवर्क पण होतं ते फक्त एक जी बीसाठी परंतु आजच्या तुलनेमध्ये आपण बघतो तर आज एकदम स्मार्ट मोबाईल झालेलं आहे त्यामध्ये विविध फीचर्स आलेले आहे आपण कोणतेही काम हे मोबाईलच्याद्वारे करू शकतो आणि क् कनेक्शन देखील आजकाल नेटवर्कचे फायव जी कनेक्शन झालेलं आहे जसे की फिफ्त जनरेशन आहे टू जीपासून स सॉरी जीपासून सुरू झालेला प्रवास हा फा फायव जीपर्यंत आलेला आहे पूर्वी नेटवर्क फक्त मोबाईल फक्त हे कॉलिंगसाठी किंवा मॅसेजेससाठी यूज केले जात हो ते आज कोणतेही क्षेत्रात कोणतेही काम करण्यासाठी मोबाईलचा यूज केला जातो तसेच त्याप्रमाणे मी एअरटेलचं सिम यूज करते त्याच्यासाठी मला तीनशे रुपयाचा डेटा पॅक यूज खर्च करावा लागतो अर्थातच पैसे जास्त जातात परंतु ते व्यवस् सुविधा देखील तेवढ्या प्रमाणात पुरवतात पूर्वीच्या काळामध्ये डेटा पॅक्सचे प्राईस देखील जास्त होते तेवढ्या सुविधा नव्हते आता प्रायजेस काही ठिकाणी कमी काही ठिकाणी जास्त आहेत ते लेकि परंतु सुविधा देखील तेवढ्या प्रमाणात जास्त आहेत